मराठी भाषेमध्ये सामान्यपणे काही म्हणी आहेत जसं जसं आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त त्याचा वापर होतो शहरामध्ये ते त्या प्रमाणात वापरताना आपल्या दिसत नाही जसं की जशी करणी तशी भरणी अतिश अति तेथे माती देगा हरी पलंगावरी अडला हरी गाढवाचे पाय धरी अति शहाणा त्याचा बैल रिकामा नाव सोनाबाई आणि हाती कथलाचा वाळा तर या प्रकारच्या म्हणी त्या ठिकाणी मराठी भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जे की ग्रामीण भागामध्ये ते आपल्याला सहज ऐकायला मिळतात सोबतच काही वाक्प्रचार आहेत जसे की कानाला खडा लावणे दुधावरची साय उंटावरून शेळ्या हाकणे तोंड खूपसणे नाक काळे नाक कापणे नंतर डोंगर पोखरून उंदीर काढणे नंतर आगीत तेल ओतणे तर ह्यासारखे वाक्प्रचार म्हणी जवळपास आपल्याला तुम्ही जेव्हा ग्रामीण भागामध्ये जाल वर्धेच्या तर तिथलं जी टिपिकल ग्रामीण भाषा आहे त्यामध्ये हे तुम्हाला सहज ऐकायला येईल त्यांच्या भाषेचा तो एक अविभाज्य असा भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्या वाक्प्रचार आणि वाकप्रचारमुळे मला वाटते की ती मराठी भाषा इन इन्कमप्लीट आहे तर बाकी प्रमाण मराठी सोडता दैनंदिन वाप दैनंदिन वापरात ह्या भाषा आहेतच त्यानंतर जी